हॅलो हॅलो मी रेल्वेचं आरक्षण विभाग का हा मी अनिता इंदापूरकर बोलते मला रेल्वेचं तिकीट बुक करायचं आहे कधीचं म्हणता का अहो दोन महिन्यानी आम्हाला तिरुपतीला जायचं आहे आम्हाला तर तिकीट बुक करायचं आहे मला काहीच माहिती नाही किती दिवस आधी बुक करावं लागंल तिकीट आणि त्याची काहीच माहिती नाही मला तर तुम्ही स मला समजवून सांगता का थोडक्यात हा हा बरं बरं सांगता का बरं बरं धन्यवाद धन्यवाद सांगा बरं मला आम्हाला सर्व आमच्या कुटुंबाला तिरुपतीला जायचं आहे तर त्यासाठी किती दिवस आधी तिकीट तिकीट काय क बुक करावं लागेल हा हा ते हा ते ते मी माहिती मिळवली तिरुपती संस्थानाकडून माहिती मिळवली आहे ह करा म्हणतात ते दोन महिने आधी करता करा म्हणतात हो का हा बरं बरं करते पण आता आमच्याकडं काही वयस्कर माणसं आहेत सत्तरच्या पुढची काही दोन माणसं आहेत तर त्यांचे तिकीट त्यांना किती बसेल हा असं आहे का बरं बरं बरं छान छान धन्यवाद धन्यवाद हा आणि आता आणखी काही माझे मध्यम पासष्ट तीस ते साठमधले काही आमच्या घरातले व्यक्ती आहेत त्यांना किती तिकीट बसेल म्हणजे कोणत्या स्वरूपाचं पूर्ण तिकीट बसेल का हो का बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा छान छान बरं बरं धन्यवाद धन्यवाद आणि छोटे मुलं आहेत आमच्याकडं दहा वर्षापर्यंतचे चार मुलं आहेत त्यांना कितीपर्यंत तिकीट बसेल हो का बरं बरं बरं छान छान ठीक आहे ठीक आहे बरं धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला सगळी माहिती छान सांगितली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते ह